राज्यात वेगवेगळे लोकप्रिय कॉमेडी क्लब आणि स्टँडअप कॉमेडी उपक्रम राबविण्यात येत आहे जसे की जाखीर खान बोफेज कॉमेडी क्लब कॉमेडी क्लब असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉमेडी क्लबज् तिथे आहेत टायर्ड अँड डस्टेट हा कॉमेडी शो आहे बोफेज कॉमेडी क्लबतर्फे विपुल गोयल हे असे स्टँडअप कॉमेडीयन आहे जेसुद्धा आपल्या नागपुरात शोज करतात अ जेम ऑफ पर्सन बाय देवेश दिक्षित असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टँडअप कॉमेडीयन आहे अजून त्यांचे उपक्रम आपल्याकडे राबविले जातात